त फोटोग्राफी म्हणून मी निवड कशी केली तर बघायला गेलं तर फोटोग्राफी मला एवढं काय खास पहिले माहित पण नव्हतं आणि मला येत पण नव्हती मला वाटायचं हा ठीक आहे नॉर्मली हे येतात फोटो काढतात जातात बस एवढं काय मला फोटोग्राफीबद्दल माहिती पण नव्हतं आणि बघायला गेलं तर फोटोग्राफी मला हे आवडत सुद्धा नव्हतं पण ज्यावेळेस माझ्या हातात फोन आला आणि मी सतरा अठरा वर्षाचा असेल त्यावेळेस आणि बघायला गेलं तर मी जेव्हा फोटो काढायचा प्रयत्न केला तेव्हा मला समजलं की अरे मी काय काढतोय मला हे थोडं चांगलं काढायला पाहिजे आणि अचानकपणेच मी फोन चांगल्या प्रकारे पकडला चांगल्या प्रकारे मी मुमेंट फोटोग्राफी आणि खूप सारे चांगले चांगले फोटो जे असतात ते मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर थोडं थोडं कर थोडं थोडं करत मी शिकत गेलो जसं मी फोटो काढले मी लोकांना पाठवायचो आ णि असे खूप सारे ॲप्स होते ज्याद्वारे मी फोटो काढायचो आणि पाठवायचो त्यानंतर मला समजलं की यार नॅचरल फोटोग्राफी काढायला पाहिजे जे तुम्ही तुमचं नॅचरल कॅमेरा वापर त्याच्यातून फोटो काढा त्याच्यातून लोकांना दाखवा की हा हे नॅचरल आहे आणि हे रिअल आहे एडिटिंग वगैरे काय आहे आणि ज्यावेळेस मला हे समजलं त्यावेळेस मी हा काढण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस माझ्या संबंधामध्ये जे फोटोग्राफर्स होते त्यांनी मला थोडं थोडं सांगितलं अरे तू फोटो मस्त काढतो तू याच्यावर थोडं काम करायला पाहिजे आणि फोटो काढायला पाहिजे त्यावेळेस मला समजलं की अरे हां ठीक आहे त्यांनी मला एवढं मोटिवेट केलं यांनी मला एवढं थोडंसं समजून सांगितलं चल हरकत नाही आपण करू प्रयत्न करू आणि याच्यावर चांगल्या प्रकारे आपण फोटो काढण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस मी फोटो काढले आणि जेव्हा मी फोटो काढले तेव्हा मी स्टोरीला ठेवायचो त्यावेळेस मी इकडे तिकडे टाकायचो अपलोड करायचो त्यावेळेस ते लोकांना खूप आवडले आणि माझे अजून प्रशंसा करायला लागले आणि ज्यावेळेस मी हा असं करायला लागलो त्यावेळेस मी अजून याच्याबद्दल थोडासा रिसर्च करायला लागलो की फोटो अजून कसे मला चांगल्या प्रकारे क्लिअर एकदम मस्त आणि नीट काढता येतील मी हा प्रयत्न केला आणि त्यानंतर मी याच्याबदल रिसर्च करायला लागलो फोटो बघितले व्हिडीओज बघितले याच्याबद्दल मी खूप सारे खूप सारे रिसर्च केली आणि त्यानंतर थोडं थोडं मी याच्याबद्दल शिकत गेलो माझ्या संबंधात जे होते त्यांनी सुद्धा मला सांगत गेले की हा असं कर तसं कर हे कर ते कर आणि ज्यावेळेस मला हे समजलं त्यावेळेस मी थोडा प्रयत्न केला की हे सांगायचं आणि ज्यावेळेस मला जमलं त्यावेळेस मी फोटो चांगल्या प्रकारे काढायला लागलो आणि शिकत गेलो आणि ज्यावेळेस मी हे थोडं थोडं थोडं करत बघितलं की हां मला फोटो खूप चांगल्या प्रकारे आता जमतं आहे आणि नीट काढतो सुद्धा मी आणि मग मला समजलं की हा यार काढू शकतो मी सुद्धा फोटो आणि त्यानंतर मी हे फोटो काढायला लागलो आणि फोटोग्राफी मला खूप आवडायला लागली आणि आत्ता मला फोटो काढायला नेचरचे स्कायचे लोकांचे रँडम पिपलचे फोटो काढायला मला खूप आवडतं मी बघतो मी माझ्या एका नजरेतच बघू शकतो की इथं फोटो चांगले येईल की नाही एका झलकमध्ये मी सांगू शकतो की फोटो इथं बेस्ट येईल की तिथं सनसेट लाईट्स कॅमेरा आणि परफेक्ट आणि त्यानंतर मला थोडं समजलं की या फोटोग्राफीमध्ये थोडी इडिटींगचा पण टच द्यावा लागतो त्यामुळे ते थोडंसं नॅचरल क्लिअर आणि चांगलं दिसायला पाहिजे त्यामुळे मी असे करत करत फोटो काढत गेलो डेव्हलप करत गेलो स्वतःला आणि त्यानंतर मला हे सगळं येत गेलं बघायला गेलं तर फोटोग्राफी मला अजूनपण खूप आवडतं आणि या दरम्यान अजूनपण थोडं थोडं शिकत राहतो की मला अजून याच्यात काय डेव्हलप करता येईल आणि काय मला याच्यात समजते बघायला तर याच्यात खूप सारे प्रोफेशनल लोक आहेत प्रोफेशन काम आहे आणि मी प्रयत्न करतो मी एकदम प्रोफेशन पद्धतीने काम करू फोटोग्राफीबद्दल आणि फोटोग्राफी मला अजून पण खूप आवडते आणि मी अजून पण त्याच्यावर काम करतो स्वतःला डे बाय डे डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद